पोलीस स्टेशन एक कंप्लेट करायची होती तुमच्याकडे ते आम्ही इकडे राहतो ना तर संगम चौक बुलढाणा तर इथं आमच्या घराच्या बाजूला एक हॉटेले त्या हॉटेलमध्ये असं काही वाटलं मला की दोन तीन जणं घुसले म्हनून ब्लॅक ड्रेस घातलेला आहे काळे कपडे घातलेले ग्रामालँड

सध्या मी इथंच राहतो ना बाजूला आता मी सध्या इथं बसस्टॉपच्या पाठीमागे

हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये विषय म्हणजे मी ना तिथं आता म्हणजे आता कसं रात्रीचा टाईम आहे ना तर मग रात्रीच्या टाईमामध्ये मी ना फक्त बघितलेलं ते खाली आले बॅग बिग भरेल होती त्याच्याजवळ तिघांच्या बॅग भरलेल्या होत्या घाई घाई आले तोंडबिंड बांधलेलं होतं त्यांचं अहो आपले हे ऋचा वाईन शॉप नाही का त्याच्यावरती ते हॉटेल नाही का ऋचा वाईन शॉप

तरी पण रात्री वाजले असंन दोन दोन अडीच वाजले असंन कंप कंप्लेन लिहिणार का तुम्ही अच्छा ठीक आहे ठीक आहे तरी पण तुम्ही काही कारवाई नाही का करू शकत काही त्याच्यावर बरं बरं ठीक आहे चालेल ठीक आहे सर धन्यवाद सर